आजकाल तंत्रज्ञान एवढं विकसित झाले आहे की विद्युत उपकरणे आपल्याला स्वयंपाकघरात उपलब्ध झाले आहेत जुन्या काळात ती उपकरणे उपलब्ध नव्हती आजकाल जी आजकाल जी उपकरणे अव उपलब्ध आहेत घरात त्यात मिक्सर ग्राइंडर गॅस सिलेंडर ओव्हन ही सर्व या सर्व गोष्टींचा आपण वापर करतो मिक्सर म्हणजे आजकाल कुठलीही वस्तू बारीक करायची असेल तर ती आपण बटन फिरवलं की एका याच्यात पूर्ण वस्तू बारीक होते तर जुन्या काळी त्यासाठी एक वाटण वाटायचं दगड राहायचा त्याच्यावर आपली आजी किंवा आई त्यावर वाटत बसायची आणि त्याला बराच वेळ लागायचा एवढी मेहनत लागायची त्यांचे हात पण दुखत असतील तर ते सगळं वेळ पण वाचला आहे आणि आणि ब आणि आपली एनर्जी पण वाचली आहे त्याने नंतर दुसरं ग्राइंडर ज्यातून ज्यूस बारीक करतो आपण आजकाल ते पण बटन फिरवून दोन मिनटात आपल्याला रस मिळतो आणि बाकी जे राहतं शिल्लक ते बाजूलं होतं तर पहिल्या काळी बारीक वाटायचं आणि नंतर मग ते कापडात घेऊन नंतर पूर्ण रस पिळून घ्यायचा तर आजकाल सगळं खूप फास्ट झालं आहे त्याच्यामुळे वेळ पण वाचतो आहे आणि आणि तेच कमी वेळात होत आहे सगळं दुसरं गॅस सिलेंडर आणि ओव्हन पहिलेच्या काळात चूल पेटवून मग त्यात त्यात काड्या टाकायच्या आणि त्या काड्या उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात झाडांचे ते जे रूट झाडांचे जे खोड असतात त्याचे तुकडे करून साठवून ठेवायचं जे आपल्याला वापरायला होतील वर्षभर किंवा पूर्ण तो ऋतू तर काडी पेटवून त्या त्याच्यावर अन्न शिजवायच्या चुलीवर तर त्याचं धूर त्याने किती त्रास व्हायचा त्यांना त्यात तरी पण त्यांना तास किती दोन तीन तास तिथे बसून स्वयंपाक करावा लागायचा पण तेच आता खूप सोपं झालं आहे आता गॅस सिलेंडर काही सिलेंडर लावलं गॅस लावला की आपलं खूप वेळ पण खूप वाचतो आहे आणि मेहनत पण आणि एवढा त्रास पण कमी झाला आहे धन्यवाद